शालेय पातळीवर कला आणि हस्तकला विषय हे नियमित शिकवले जातात तुकडीनुसार इयत्तेनुसार त्या विषयांची वर्गवारी केलेली असते मला आठवतं माझ्या बालपणी जेव्हा पाऊस पडाय पडायचा तेव्हा वहीची पानं फाडून आम्ही कागदी बोटी तयार करायचो आणि स घरासमोर वाहणाऱ्या पाण्यामध्ये त्या बोटी आम्ही असं सोडायचं आपली बोट किती दूरपर्यंत जाते हे बघत आम्ही पाण्यामध्ये हात मारत मारत आपल्या बोटीला प पुढे नेण्याचं काम करायचो अनेक गमती त्यातून घडायच्या पण घरी आल्यानंतर आईचे फटके